हॅलो हां माझ्या स्वतःच्या घरीच मोठ्या प्रमाणात ग्रंथालय किमान मला वाटतं की हजाराच्यावर ग्रंथ घरामध्ये असू शकतील इतके मोठ्या प्रमाणात ग्रंथ आहेत गावात म्हणाल तर आता मी सध्या साताऱ्यात राहतो आहे आणि आमच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचं जे ग्रंथालय आहे ते अतिशय समृद्ध अशा प्रकारचं ग्रंथालय आहे दुसरी गोष्ट माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मला वैचारिक पुस्तकं जास्ती आवडतात त्याच्या खालोखाल ललित पुस्तकं जास्ती आवडतात म्हणजे ललित प्रकारची पुस्तकं ही मला जास्त आवडताना दिसत आहेत दुसरी गोष्ट अशी की देश आणि परदेश यांना बांधून ठेवणारी किंवा एकमेकांच्या देशाबद्दलची माहिती सांगणारी किंवा वैज्ञानिक सत्याचा शोध घेणारी किंवा मग भूगोल जगातला सगळा व्यवस्थितरित्या सांगणारी किंवा मग ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत त्या गोष्टी माहीत करून देणारी अशी विविध प्रकारची पुस्तकं मला आवडतात आणि मग तशा पद्धतीचं वाचन माझं नक्कीच असतं